हां बोला हां कधी चलताय रिकामं पण आहे ना कोणत्या मंदिरात चलताय साईबाबाच्याच जाऊ ना सुंतती आणखी कोण कोण आहे सोबत

हो काय बरं ते कसं मंदिराचं थोडसं जीर्णोद्धार झाला आहे म्हणते आणि आता थोडसं गार्डन वगैरे झाला आहे तर आपण पोराला सोबत घेऊन जाऊ हां डबे पार्टी होते तिथं पोरं इथं टाइम पास होते मस्त हां नाही ॲटोनेच जाऊ नं कसं पोरं आणि डब्यात थोडं पोच मागू त्याला घ्यायला बोलावू ॲटोवाल्याला हां आणखी जर कोणी असेल येणारे तर त्याला सांगून द्या म्हणजे एका ॲटोची भर्ती होऊन जाते हो काय हा हा म्हणजे कसं पोरं असले की सोबत पोरं सांभाळणं आणि डबे नेणं थोडसं हेच होत आहे ना आपल्याला अवघडल्यासारखं हां त्याच्यानं मग ॲटोत गेलो की टेन्शन नाही राहत हां त्याला विचार जा मग दिवस ठरव जा आणि सांग जा मग चाललो जाऊ

डबे पाहिजेच पोरं असले म्हणजे कसं त्यांचा टाइम पास होऊन जाते तिथं

हां हां सांगा मग बाई त्या येणाऱ्या सर्वाला मला सांगा तर मी ॲटोवाल्याला सोबत बोलून घेतो तशी हा ठीक आहे बरं बरं ठीक आहे ना मग